हा मॅडम मी प्रज्ञा बोलत आहे प्रज्ञा अमोल घेवंदे हो मॅडम ॲक्चुली मी तुमच्या कॉलेजमध्ये फॉर्म भरलेला तर तुमच्या ना तुमच्या कॉलेजलाच मी फर्स्ट प्रीफरन्स दिला होता तर माझी अशी इच्छा आहे की मला बी टेकला ऍडमिशन मिळेल का तुमच्या इथे मॅडम माझं परसेंटाइल सेवेंटी सिक्स येत आहे मॅडम मी ना पपांशी बोलते आणि मग तुम्हाला सांगते

हा थँक्यू मॅडम थँक्यू सो मच